हॅलो मी तुमची पॅसेंजर श्रृती बोलत आहे मी गेल्या दोन तासांआधी तुमची कॅब बुक केली होती परंतु मी एका तासा पासून इथे वाट बघत आहे परंतु अद्यापही तुमची कॅब आलेली नाही कृपया मला कळवण्यात यावे की आपल्या कॅबला यायला किती विलंब होणार आहे